कुठल्याही राज्यामध्ये तिथले काही स्वतःच्या काही हस्तउद्योग असतात किंवा काही कला असतात तर त्या वस्तू तिथे विकत तर मिळतच असतात पण त्या वस्तू तयार करण्या करताना जी काय प्रोसेस असते ती जर समजा लोकांच्यासाठी एक्झिबिट केली म्हणजे ती जर लोकांनी लोकांना ती प्रोसेस बघायला मिळाली तर त्याचा आनंद खूप मिळतो उदाहारणार्थ मला म्हणायचं आहे की समजा कोल्हापुरातला गूळ आहे जर लोक पर्यटक लोक आपल्या इथे येतात ते आ अंबाबाईचं दर्शन घेतात आणि आपल्या इथल्या बाकी हस्तोद्योग बरेच आहेत की ठुशी आपलं कोल्हापुरी साज काही इथले विशिष्ट दागिने म्हणा असं खूप काय काय खरेदी करत असतात पण जर आवर्जून त्यांना त्या आपल्या विशिष्ट काळामध्ये जे पर्यटक येतात त्यांना जर तेव्हा गुऱ्हाळघरासारखे ठिकाणी आपण जर टूर नेली आणि तिथे ते गुऱ्हाळामधे ऊस कसा तयार करतात त्याची प्रोसेस काय आहे हे जर सगळं दाखवलं तर ह्याच्यामध्ये त्या लोकांना त्याचा आनंद मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की त्या गुऱ्हाळघरात त्याच्यासाठी तुम्ही जे काय फी लावाल की जे जे पैसे मिळतील ते जे पैसे मिळणार आहेत त्याच्या त्या त्याच्यामुळे काही आर्थिक फायदे पण आपल्या लोकांना होणार आहेत की जे ही कामं करतात त्यांना त्याचं आर्थीकरण कुठेही आपण जर काही दाखवायला न्यायचं तर तिथे फी ही असणारच एन्ट्री फी आणि एन्ट्री फी जर तुम्ही लावली तर नुसत्याच वस्तू विकल्या जातील असं नाही हाही एक आर्थिक फायदा ह्याच्यामध्ये होईल का हे एक उदाहारणादाखल मी एक सांगितलं अशा बऱ्याच गोष्टी आहेत चांदीकाम करणारे आहे हुपरीमध्ये आपल्या इथे ते प्रत्यक्ष काम कसं करतात आणि किती कष्टाचं काम असतं हे जर लोकांना बघायला मिळालं तर त्यातल्या काही वेगळ्या आनंद आणखी लोकांना मिळतील आणि ते करणाऱ्यांनाही आपण काहीतरी छान कलाकृती करतो आहे आणि ते लोकांना दाखवतो याचाही त्या लोकांनाही आनंद होईल आणि ह्याच्यातून एन्ट्री फी लावून आणखी चार पैसे आपल्या लोककलाकारांना मिळू शकतील असं मला वाटतं बाकीचे बऱ्याच गोष्टी आहेत आप काही आपल्या इथे विशिष्ट दालनं आहेत काही एक्झिबिशन्स आपण कायमची लावलेली आहेत म्हणजे टाऊन हॉलमध्ये आहे तर आवर्जून हे एक शहराची अशी एक वेगळी टूर ठरवून त्याच्यामध्ये आवर्जून ह्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत फक्त कण्हेरी मठामध्येच नेऊन जाऊन लोक बघून येतात तर त्यापेक्षा आणि कोल्हापुरामध्ये म्हणायचं झालं तर खूप गोष्टी आहेत बघण्यासारख्या आणि तिथे जर अगदी नॉमिनल जर तुम्ही फी लावली तर लोकांना हे बघायला आनंद मिळेल असं वाटतं